हो बोला बोला बोला मॅडम खूप छान खूप छान फारच छान झाला आमचा अहो परवा आपल्याकडे साखरपुडा नाही का केला आम्ही आमच्या अनय आणि लक् हिचा अनय आणि लावण्याचा हां हां काय म्हणालात खूपच आवडलं एकदम छानच झालं म्हणजे सगळ्यांनी हां सगळ्यांनी आलेल्या पाहुण्यांनी सुधा फार कौतुक केलं आणि आता तुम्हाला हॉल तुमचं इव्हेंट एकदम सगळीकडे पसरणार आहे एवढं लक्षात ठेवा जेवणाची क्वालिटी छान नंतर व्यवस्थित रूम्स खूप छान होत्या मुलांना कपडे वगैरे बदलण्यासाठी स्वच्छता होती खूप चांगला झाला आजूबाजूचं जे डेकोरेशन केलं होते तेही म्हणजे असं खूप कसं नाही आणि खूप म्हणजे जसं साजेसं जसं पाहिजे तसं होतं मुख्य म्हणजे उत् हां मुख्य म्हणजे आमचे उत्सवमूर्ती दोघेही खूश होते अनय आणि लावण्या

बरं बरं आता मात्र आमची हे लग्नाची तारीख ठरली की ती तुमच्याचकडे येणार आहे एवढी खात्री बाळगा

ॲक्च्युली मी सांगणारच होते काय झालं माहिती आहे का आमच्याकडे सिनियर सिटिझन जास्त होते ना थोडीशी जरी व्यवस्था असली ना तरी सिनियर सिटीजन्सना ताट घेऊन उभं राहून जेवणं जरा अवघड होतं तर तुम्ही टेबलखुर्च्यांची अरेंजमेंट जास्तीची म्हणजे केली होती तुम्ही पण थोडी जास्तीची केली तर जास्त बरं पडेल चालेल चालेल चालेल चालेल थँक्यू धन्यवाद धन्यवाद